नागपूर जिल्ह्यामध्ये मनोरंजन अशी खूप सारे आहेत आणि त्याच्यामध्ये आहे सर्वात आधी आहे कमल टॉकीज आयनॉकस् हे जवळपासच आहे म्हणून आम्ही इथे जाणं येणं नेहमीच करतो आणि त्याच्यानंतर आहे क्रिकेट ऑडिटरमी स्टेडियम यशवंत स्टेडियम आणि मैदाने आहेत पश्नरत्न ऑडिटोरियम सुरेश भट ऑडोटोरियम आणि गार्डन्स आहेत अंबाझरी लेक आहे आणि महाराज बाग आहे महाराज बाग हे खूप छान आहे आणि लेकरांसाठी फिरण्यासाटी खूप छान आहे तिथं सगळं लेकरांना ॲनिमल्स वगैरेला बघड्त मिळतो आणि छानपैकी इंजॉय करायला मेटतो तिथं लेकरांना सगळं पाहायला सुविधा आहे खेळण्याची सुविधा आहे त्याच्यामुळे लेकरं तिथं जाणंही पसंत करतात आणि लेकरांना घेऊन जाणं हे आवडते म्हणून आम्ही महाराज बाग इथे जाणं पसंत करतो